आमच्या भागात सर्वाधिक उत्पन्न देणारे पीक म्हणजे ऊस आणि कापूस सोयाबीन त्यातले मी स्वत ऊस उगवतो आणि ऊसाचे वेगवेगळे बाय प्रोडक्टसुद्धा आहेत जसे की गूळ किंवा साखर तर त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी ते विकता येतं आणि वेगवेगळ्या प्रकारे हे उत्पन्न आपण उपलब्ध करून घेऊ शकतो